हॅलो ॲटोवाले दादा मला वाशिमवरून कारंजाला जायचं होतं आता खूप उशीर झाला त्याच्यामुडं प्लीज मला सोडाल का अच्छा अच्छा किती पैशे द्यावे लागतील सातशे रुपये सातशे खूप होतात ना सहाशेपर्यंत देऊ शकतो मी ठीकाय मं सहाशे रुपये घ्या आनि मला सोडा कारंजाला हं हं आनि आपन सुरक्षित पोचलो पायजे तुम्मी काही दारू वगरे तर पीत नाय ना रस्त्या रस्त्यानं नाहीतर बस टाकसाल कोमात गमवून आमाले बरं बरं ठीकय ठीकय निर्व्यसनीच फ व्यक्ती पायजे आपल्याला काई वांदा नाई हां हां मस्त मस्त छान आलं आता आमचं घर आलं ठीकय ठीकय खूप मस्त मानसं आत तुमी आनि मस्त व्यवस्थित प्रवासं केला आनि रात्रीच्या वेडेस तुमची मदत लाभली म्हणून आम्मी सुरक्षित घरी पोचलो त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद दादा